आमच्याकडे शेती होते शेतीमध्ये तूर कापूस हे सगळं चणा हे व्हायचं पण त्याचा मा आम्हाला काही फायदा मिळाला नाही म्हणजे तेवढं काही झालं नाही आम्हाला तर आम्ही ते व्यवसाय करणं म्हणजे टाळूनच दिलं त्याच्यानंतर त्यांना काही परवडलं नाही म्हणून आता झाडं फुलांचे झाडं वगैरे लावले फुलांचे झाडं ते पण विकायला म्हणजे कोणी राहात नव्हतं म्हणजे विकायला मग ते वेळ भेटत नव्हता कारण का काम भरपूर होते पण वेळ काय भेटत नव्हतं म्हणून आम्ही हा व्यवसाय के करणं सोडून दिला आणि आता शेतीमध्ये जसं काही काहीच होत नाही असं पिकत म्हणजे क कधी कधी पाणी होत नाही पाणी येत नाही आणि म्हणजे व्यवसाय म्हणजे चांगला झाला नाही आपला तर आपल्याला हेच वाटते ना म्हणून आम्ही हा व्यवसाय करणं सोडून दिला